माझ्या मते भारताची शिक्षणव्यवस्था ही एक प्रकारे उत्तम आणि ती काळा काळातराने चालू आली आहे चालत आलेली आहे आमच्या इथे शिक्षणामध्ये मराठी हिंदी इंग्लिश हे सगळे विषय शिकवतात आणि सगळ्या भाषांचा संचार होतो पूर्वीच्या काळात आमच्या इथे मोठेमोठे महाऋषी होते ते आपल्या विद्यार्थ्यांना प्राणिमात्रांबद्दल फुलांबद्दल झाडांबद्दल असे वेगवेगळे विषय शिकवायचे आणि पूर्वीचे लोक हे निसर्गाच्या सानिद्यात अभ्यास करत होते त्यामुळे त्यांच्या विषय जो कुठलाही असेल त्यांना पटकन समजून घेण्यात मदत होत असे आपल्या देशातून भारतातून मोठमोठे वैज्ञानिक निघालेत आणि मोठमोठे सायंटिस इंजिनियर हे भारतातूनच तयार झालेत मोठमोठे डॉक्टरही भारतातून तयार झालेत फक्त काय आहे आपल्या इथे विषय असा असतो का आपल्या इथे एकच मशीन असते आणि एकच शिक्षक असतो जो हजार जणांना शिकवत असतो आणि माझ्या मते बाहेर देशाच्या हिशोबात बाहेर देशामध्ये सगळ्या पोरांना ज्यादातर ज्यादा फ्रीडम असते त्यांना सगळ्या सुखसुविधा अवलब्याल असतात त्यामध्ये भारताच्या जे विद्यार्थी आहेत त्यांना तेवढे सुखसुविधा नाही आहेत आपल्या त्या तिकडच्या नेत्यांनी किंवा तिकडच्या मंत्र्यांनी त्यांच्यासाठी चांगल्या चांगल्या सुव्यवस्था अवलेबल करून दिल्या आहेत त्या जर आपल्या भारतामध्ये उप उपलब्ध झाल्या तर आपल्या इथे जास्तीत जास्त डॉक्टर इंजिनेर हे सगळे आपल्या भारतातूनच निघतात आणि पैशाच्या कमीमुळे ते ते दुसऱ्या देशात जाऊन शिकतात जर हे आपल्याच देशात झाले तर आपल्या देशातला माणूस बाहेर जाणार नाही आणि आपल्या देशा देश हा एक नम्बरवर आहे सध्याला शिक्षणाच्या बाबतीत